राज्यात आरोग्यसेवा व्यावसायिकांची उपलब्धता कशी आहे राज्यात आरोग्यसेवा आणि ग्रामसेवकांची व्यावसायिकता असे पाहता येते की सार्वजनिक आजारामध्ये लोकांना जनजागृती करणे किंवा महत्त्वाच्या गोष्टी औषधे निरनिराळी औषधे मास्क किंवा सॅनिटायझर यांचा मुबलक साठा करून देण्यासाठी या आरोग्यसेवा आधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजवली पाहिजे त्यांची उपलब्धता राज्यामध्ये खूपच मोलाचे आहे अशा आधिकारी किंवा आरोग्यसेवक नेमताना त्यांची योग्यरित्या चाचणी बौद्धिक चाचणी शारीरिक चाचणी घेणे फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते